सध्या भारतात फॅशनबद्दल खूपच मतं लोकांची वेगवेगळी आहेत फॅशनचे प्रकार खूप बदललेले आहेत फॅशन करणाऱ्या व्यक्ती खूप वेगवेगळ्या आहे प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे आधीपेक्षा कपडे खूप असे बदललेले वाटतात भारतातल्या फॅशनवरती सध्या पाश्चिमात्य फॅशनचा खूप प्रभाव पडलेला आहे लोकांनाही म्हणजे कपडे कशा प्रकारचे आपल्याला चांगले दिसतील कुठले कलर चांगले दिसतील याचा काहीही लोकांना अंदाज नाही एक व्यक्ती करते म्हणून त्याप्रमाणे दुसरी व्यक्ती करायला जाते पण ती आपल्याला कितपत चांगली दिसते कितपत चांगली दिसत नाही याचा कोणीही विचार करत नाही कपड्यांची उंची सध्या खूपच कमी कमी होत चाललेली आहे अपुरे कपडे खूप घातले जातात भारतामध्ये त्यामुळे त्याचा परिणाम हाही चांगला होत नाही जरी त्या व्यक्तीला असं वाटत असलं की मी हे कपडे घालून खूप छान दिसते पण तसं नाही आहे पूर्वी प्रमाणे पूर्वीच्या लोकांची मतं अशी होती की जेवढे तुम्ही जास्त कपडे घालून स्वतःला मग प्रेझेंट करू शकतात तेवढं तुमचं सौंदर्य जास्त खुलू शकतं पण आताच्या सध्याच्या मुला मुलींना हे प्र ह्या प्रकारचं काहीही पटत नाही त्यांना आपण सांगितलं तर पटत नाही त्यांचे एक मतं खूप वेगवेगळे आहे त्यांच्या कपड्यांचे चॉईस खूप वेगवेगळ्या प्रकारची आहे त्यांचे कलर्स प्र त्यांना कुठले सूट होतील सूट होणार नाही याबद्दल त्यांना काहीही कळत नाही कसेही कपडे ते घालतात कसेही स्वतःला प्रेझेंट करतात पण ते चांगलं दिसत नाही ऑफिसमध्ये जाणाऱ्या व्यक्तीसुद्धा तशाच प्रकारचे कपडे हल्ली घालून फिरतात त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन पण खूपसा बा बदललेला आहे मला स्वतःला आपले पारंपरिक भारतीय कपडे घालायलाच आवडतात त्यातल्या त्यात साडी मला ही खूप आवडत आहे त्यातल्या त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालायला मला आवडतात तसेच पंजाबी ड्रेस मला घालायला आवडतो बाकीचे कपडे म्हणजे मला विशेष बाकीचे कपडे घालण्याची आवड नाही त्यातही मला कॉटनचे कपडे घालायला खूप आवडतात फूल कपडे घालायला मला नेहमी आवडतात त्यातल्या त्यात कॉटनचे पंजाबी ड्रेस कॉटनच्या साड्या सिल्कचे कपडे हे घालायला मला आवडतात फूल कपडे घाल्ला घालण्यामध्येच जास्तीत जास्त बाईचं सौंदर्य खुलून दिसतं बाकीच्या प्रकारचे कपडे आजपर्यंत मी कधी घातले नाही मला ते आवडतही नाही परदेशात जरी मी केलेली होते तरी पण मी माझे पारंपरिक कपडे आणि पारंपरिक दागिने घालूनच गेले होते मला तिथले कुठल्याही प्रकारचा मी ते कपडे घातले म्हणून कुठल्याही प्रकारचा मला कमीपणा वाटला नाही मला उलट माझा कपडे मी माझ्या आवडीचे मला ज्याच्यात कम्फर्ट वाटतं त्या प्रकारचे मी कपडे घातले घालते याचा मला अभिमान आहे मी जास्त किमतीचे नाही पण जास्तीत जास्त सगळ्यांमध्ये उठून दिसतील असे कॉटनचे कपडे नेहमी वापरले आणि हे मी वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे कधी दुकानातून कधी घरगुती व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून खरेदी करते कधी प्रदर्शनातनं घेते असे एका ठिकाणाहून मी कुठेही घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कपडे मी एकाच ठिकाणाहून खरेदी करते असे नाही आहे किंवा बाहेरच्या गावात जरी मी गेले तरी त्यात तिथे ज्या ज्या प्रकारची तिथली ख वेगवेगळी खासियत असते तिथला एखादा प्रकारचा कपडा प्रसिद्ध असतो त्या प्रमाणचे कपडे मी खरेदी करते आणि ते मला घालायला आवडतात म्हणून माझं असे म्हणणे आहे की आपल्या देशामध्ये आपला जो पेहराव असेल तो आपण घातला तरच तो आपल्याला शोभतो